भारतीय रोजगाराचे चित्र असे आहे की लोकांना आता नवीन नवीन भरपूर कामं मिळत आहेत जसे की मेट्रो निघाला आहे आता मेट्रोमुळे खूप लोकांना रोजगाराची संधी मिळत आहे आणखी फार सारे हॉटेल्स आहेत त्यामध्ये पण लोकांना फार सारी संधी मिळत आहे कंपनीज खुलले आहेत त्या कंपनीच्या खाली फार सारे लोकं दुकाने लावू शकतात चहाची दुकान लावू शकतात चहाचं टपरी खोलू शकतात नाष्ट्याचे दुकान लावतात लोकं त्यामुळे त्यांचा रोजगार वाढत आहे आणखी खूप सारी संधी आहे ज्यामुळे लोकांना त्यांचे रोजगार वाढत आहेत